सुशिक्षित व सभ्य किंवा सुसंस्कृत ह्या दोन्हीही शब्दांचे अर्थ मला वाटतं वेगवेगळे आहेत हे सुशिक्षित असणं किंवा सभ्य किंवा सुसंस्कृत असणं यामध्ये फरक आहे ते सुशिक्षित माणूस हा सभ्य किंवा सुसंस्कृत असतोच असं नाही तर याच्या उलट सभ्य किंवा सुसंस्कृत माणूस हा सुशिक्षित असेलच असं नाही हा यामधला महत्वाचा फरक आहे असं मला वाटतं सुशिक्षित म्हणजे शिकलेला माणूस हा बऱ्याच वेळेला किंवा बहुतांश वेळेला सुसंस्कृत असत नाही किंवा सुसंस्कृतपणे वागत नाही नियम पाळत नाही परंतु याच्या उलट सुसंस्कृत किंवा सभ्य माणूस की जो शिकलेला नाही तो बहुतांश वेळेला नियम पाळणारा असतो त्यामुळं सुशिक्षित माणूस हा नियम पाळणाराच असेल असं नाही किंवा सुसंस्कृत माणूस किंवा सभ्य माणूस हा नियम न पाळणारा असेल असं नाही जर नियम पाळायचे असतील तर त्यासाठी सुशिक्षित असण्यापेक्षा सभ्य किंवा सुसंस्कृत असणं महत्वाचं आहे मग एखादी व्यक्ती शिकलेली नसेल आणि ती नियम पाळत असेल तर तिलाही आपण सभ्य किंवा सुसंस्कृत असंच म्हटलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती शिकलेली आहे सुशिक्षित आहे पण जर ती पाळत नसेल तर तिला आपल्याला सभ्य म्हणता येणार नाही असा हा फरक माझ्या दृष्टीनं मी सुशिक्षित सभ्य या दोन्हींच्यामध्ये करतो